स्वयंपाक करतांनी मोस्टली आपण जी भांडी वापरतो ते म्हणजे कढई झाली कुकर झाला गॅस झाला लायटर झालं चम्मच झाले गंज झाले अजून छोट्या वाट्या मोठ्या वाट्या ताट प्लेट ग्लास गडवा आणि पकड हे सगळी भांडे आपण स्वयंपाक करतांना वापरतो पण त्या भांड्याचा वापर कसा करतो त्यामध्ये आपण जर भाजी बनवत असंल तर आपल्यासाठी गंज लागतो आपल्याला गंज त्याच्यावर झाकण भाजी फिरवण्यासाठी चम्मच आणि ते गंज पकडण्यासाठी पकड या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात अन्यथा जर आपण स्वयंपाक केला तर आपला हात भाजला जाईल किंवा काहीतरी सांडून जाईल स्वयंपाक बरोबर बनणार नाही त्याचप्रमाणे स्वयंपाक करतांना गॅसचं पावरसुद्धा कमी करावा लागतो कमी पावरामध्ये चांगल्याप्रकारे भाजी शिजल्या जाते आणि त्याच्यावर भाजी झाल्यानंतर त्याच्यावर जे झाकण ठेवतो त्याच्यासाठी झाकणी एक आवश्यक असते त्यानंतर हे सगळी जे भांडी आहे हे आपण स्वयंपाक घरात वापरतो